शार्क टँक इंडियाचा पहिला पर्व गाजला त्यानंतर आता त्यानंतर ह्या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाप्रमाणे दुसरे पर्व गाजत आहे ह्या पर्वाचे शेवटचे काही एपिसोड प्रसारित होत आहेत या पर्वात पीयूष बंसल विनिता सिंग नमिता थापर अनुपम मित्तल आणि अमित जैन यांनी खुर हे सर्व खुर्चीत बसलेले आहेत कार्यक्रमात नवीन व्यावसायिक यांच्या बिजनेसच्या कल्पना घेऊन जज शार्क्सना सांगतात आणि शार्क्सना जर त्यांच्या व्यवसायात रस वाटत असेल तर ते त्यांच्या व्यवसायात पैसे गुंतवतात आता या पर्वाचा फिनाले प्रसारित होत आहे